आम्ही कँपिंगला गेलो होतो मस्त तिथे छान बॉनफायर वगैरे केलं वेगवेगळे टेंटस् लावले कँपिंग केलं मस्त गाणी वगैरे ऐकून एन्जॉय करत होतो सकाळी मस्त आम्ही उठलो तिथे फिशिंग करायला गेलो माझे काही फ्रेंड्स होते ते छान पाण्यामध्ये छान तलावामध्ये उतरले आणि मच्छी मासोळी पकडण्याचा प्रयत्न करत होते आमच्याजवळ छान फिशिंगची नेट पण होती ती दोरी पण होती ज्यानी मासे पकडले जातात ती पण होती ती पण आम्ही पाण्यात मस्त टाकली आणि करत होतो एक दोन मासे छान पकडले पण अचानक काय झालं ना खूप मोठं चक्रीवादळ असं त्या तलावामध्ये आम्हाला भासलं एकदम हवा सुटायला लागली झाडं हलायला लागली माती उडायला लागली इतकं मोठं बवंडर आलं होतं ते असं आणि तरंग जे होते तलावामधले ते असे खूप मोठमोठ्या अशा लाटा येत होत्या खूप भिती वाटत होती आम्हाला माझे काही मित्र पाण्यामध्ये अडकले होते मग त्यांना काढायचं कसं एकदम कारण की थोडंसं पुढे गेले होते ते मासे पकडण्यासाठी तर त्यांनी लाईफ जॅकेट घातलं जरी होतं तरी पण ते त्यांना किनाऱ्यापर्यंत येण्यासाठी खूप कठीण परिश्रम करावे लागले मग आम्ही त्यांना बोट बनवून दिली लाकडाची बोट बनवली आणि त्यांना सोडली तर त्यांना रेस्क्यू केलं तिथनं रेस्क्यू टीमला बोलवलं तर अशा पुष्कळ परी पुष्कळशा वाईट गोष्टी झाल्या पण तो अनुभव चांगला होता आणि चॅलेंजिंग पण तो अनुभव माझ्यासाठी होता